हॅलो काय म्हणते आहे मस्त मस्त काय म्हणते आहे आता आपली दोन तीन दिवसात मीटिंग आहे ना गं समितीची विचार म्हणजे बघ आपण आता लास्ट टाईम गेलेलो कुठे माथेरानला गेलेलो ना हां तर माथेरानला बघ ते जाताना एक कॉर्नर रेलिंग आहे तिथे ते रेलिंग खराब झाले आहेत ते दुरुस्ती झाली पाहिजे कारण लहान मुलं वगैरे कसेही पळतात तर पडू शकतात ना धक्का लागून हां आणि जरा रात्र झाली की खूपच काळोख असतो तर थोडे दिवे वाढवू शकतो मध्येच हां आणि अजून एक ट्रॅफिकची होतं म्हणजे पार्किंगची सोय फार कमी आहे तिथे वाढवू शकतो हां आणि एवढा छान ठिकाण बघून सगळे फिरायला येतात तर थोडं खाण्यापिण्याची सोय पण मे बी कमी प्रमाणात होत आहे तिथे हां मग ते मेन म्हण हां काहीतरी करणं गरजेचंच आहे कारण जो तो फिरायला जातो तर ते चांगलं खाण्याचा उद्देश मूळ असतो म्हणजे फिरणं हा तर असतोच हां त्यामुळे खाणं उपलब्ध झालं पाहिजे पहिले

नाही नाही पण कसं ते निसर्ग सौंदर्य पण टिकवून ठेवायचं आहे ना तुम्ही सगळीकडेच रस्त्याचं पक्कीकरण कराल तर मग माकडं फिरत असतात छोटे छोटे प्राणी फिरत असतात त्यांना पण आपुलकी आणि आपलेपणा वाटला पाहिजे ना रस्त्यांमुळे कसं मग ते आपलं नॉर्मली मुंबई आणि त्यात काही फरक नाही राहणार ना तेवढा ते हां म्हणजे ते त्या ठिकाणाचा मूळ जो हे आहे ना महत्व ते पण टिकून राहिलं पाहिजे आणि आपल्या सोयी पण झाल्या पाहिजे हां आणि मेन म्हणजे माकडं फार असतात आणि त्या माकडांना ना टुरिस्ट लोकं चिप्स वगैरे देतात खायला लोक हे पूर्ण बंद झालं पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांना फळं द्या केळी द्या चिकू द्या पण तुम्ही चिप्स वगैरे देऊ नका मुक्या प्राण्यांना हां ठिकठिकाणी त्याची गरज आहे हां आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अठरा वर्षाच्या खालील मुलंमुली पण ग्रुपने जातात आणि मग तिथे नको ते प्रकार घडतात त्या मुद्द्यावर पण तिथे सुधारणा केली पाहिजे म्हणजे कोणालाही अलाऊ नाही केलं पाहिजे बंगलोज किंवा रूम्स जे काही आहे ना ते कायदा खूप स्ट्रिक्टली झाला पाहिजे असं मला वाटतं हो हो हो करू शकतो थोडं आपला या आधुनिक युगाला जुळेल असं अजून बरीच सुधारणा तिथे होऊ शकते म्हणजे आता डॅमचा राऊंड खूप छान ॲट्रॅक्टिव केला ना हां हॅलो विचार करू शकतो बरोबर आहे आणि तिथे स्थानिक लोकांची शेती फार चांगली आहे म्हणजे स्ट्रॉबेरीज मिळतात बाकी सगळं मिळतं पण ते जसंच्या तसं पॅकिंग करून मिळतात ना तर ते त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया करून काहीतरी तिथल्या तिथे आपल्याला छान फूड पण त्यांना करता येईल असं पण केलं पाहिजे काहीतरी अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल भेटू मग आपण ठीक आहे ओके ओके हां हां बाय बाय बाय बाय